हा आम्ही चित्रपट पाहतो आम्हाला मराठी हिंदी व साऊथ टाईपचे चित्रपट आवडतात मकरंद आनासपुरे अशोक सराफ रितेश देशमुख हे आवडते आमची अभिनेते तसेच महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे हा सुद्धा हो आम्ही बॉलीवूड हॉलीवूड यापैकी बॉलीवूडचे सिनेमे जास्त प्रमाणात पाहतो तसेच मराठी मराठी चित्रपटामध्ये भरपूर काही असे चित्रपट आहेत ज्यातून भरपूर काही शिकण्यासारखं आहे अगं बाई अरेच्चा पळवापळवी हे चित्रपट अतिशय अशी उत्कृष्टरित्याने बनवलेले आहेत त्यामध्ये मराठी अभिनेत्यांचा अभिनव हा अतिशय चांगला आहे तसेच आत्ताच नवीन रिलीज झालेली वेड ही मूवी त्यात रितेश देशमुख आणि अशोक सराफ यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे तसेच कवट्या महाकाळ हे कॅरेक्टर असणारी मूव्ही धडाकेबाज ही सुद्धा एक एककाळची हीट मूव्ही होती त्यामधील जे हे अभिनेते आहेत लक्ष्मीकांत बेर्डे हे माझे आवडते अभिनेते त्यांनी भरपूर असे मराठी हिंदी चित्रपट केलेले आहेत हिंदी चित्रपटामध्ये म्हणाय झालं तर थ्री इडियट्स ह्या पिक्चरामधून भरपूर काही असं शिकण्यासारखं आहे ज्यामध्ये आमिर खान जीवनाचा खरा अर्थ सांगतात आमिर खानने त्यामध्ये केलेले काम अतिशय उत्कृष्ट आहे थ्री इडियट्समध्ये आमिर खान सांगतात की नुसता शिकून काही उपयोग नाही त्यासोबत त्याला व्यावहारी ज्ञानही हवं आहे आणि कधीही कुठे काही अडचण आली तर कसं वागायचं त्या अडचणीशी कसं लढायचं त्या अडचणीला कसं तोंड द्यायचं हे त्या मूव्हीमध्ये आमिर खानने सांगितलेलं आहे त्यामुळे थ्री इडियट्स हा पिच्चर अतिशय असा हिट आहे आमिर खानने काढलेला पिच्चर पी के ह्या मध्ये सुद्धा जे सांगितलं त्याने की सर्व धर्मसमभाव हे त्या पिक्चरमध्ये सांगितलेलं आहे आमिर खाननं सांगितलं त्या पिक्चरामध्ये देवाचे महत्त्व सांगितले सर्व धर्मसमभाव असं दाखवलं त्यांनी तसेच तकदीरवाला हा सुद्धा पिच्चर एकदम मस्त असा आहे त्यामध्ये सुद्धा एकदम असे चांगले चांगले कॅरेक्टर आहेत त्यात यमराज वगैरे हे तिथे अतिशय उत्कृष्टपद्धतीने दाखवलेलं आहे अजून जर सांगाय झालं तर सैराट हा मराठी चित्रपट सैराटमध्ये सुद्धा जे काय होतं प्रेम केलं तर काय होतं हे सुद्धा त्यात सांगितलेलं आहे त्याचे परिणाम जे काय होतात हे सुद्धा त्यामध्ये दाखवलेलं आहे असे भरपूर काही पिक्चर आहेत धर्मवीर धर्मवीर म्हणून आलेला पिक्चर आनंद दिघे साहेबांचा त्यांचा पूर्णपणे कार्यकाळ ह्या पि चित्रपटात दाखवलेला आहे राजकारणी कसे असावेत राजकारण्याने कसं वागावं हे सुद्धा सध्याच्या समाजात घटना घडतात त्यानुसार त्या घटनां वर पडदा त्या घटना त्या घटना घडत आहेत त्या घटनाचा आधीच कल्पना आनंद दीघे साहेबाने धर्मवीर ह्या चित्रपटातून दिलेले होत आहे असे भरपूर काही चित्रपट आहात आहेत काही मराठी आहेत काही कॉमेडी हिंदी कॉमेडी चित्रपट सुद्धा आहेत की त्यामध्ये सांगितलं जातं की कसं वागावं कसं जगावं व्यावहारी ज्ञान कसं मिळवावं ह्या जगात वावरताना कसं वावरावं हे सर्व अतिशय अशा सुंदर प्रतिने चित्रपटामध्ये दाखवले असते काही चित्रपट हा अतिशय फेक म्हणजे खोटारडे असतात त्या पण काही चित्रपटातून काही ना काही आदर्श मिळत राहतो काही चित्रपट ते इतके उत्कृष्टरित्या बनवले जातात की ते असं वाटतं कितीतरी वेळा ते बघितले तरी परत आणि बघावेशेच वाटतात असे काही चित्रपट आहेत जसे की दंगल पि के थ्री इडियट्स असे काही चित्रपट तर मराठीतील काही चित्रपट हे अतिशय संगीतमय वगैरे आहेत तर हिंदीतीलही काही चित्रपट असे दाखवलेले आहेत जसं की मेला चित्रपट त्यामधील जी गाणे आहे ती चालू जीवनातील चालू घडामोडीवर अशी त्यांनी बनवलेली आहेत अजून जर चित्रपटाच्या बाबतीत काही सांगायचं झालं चित्रपटाच्या बाबतीत जेवढं बोलंल तेवढं कमीच आहे